नमस्कार सर मी नुकताच नागपूरला राहायला आलो आहे मला नागपूरमध्ये हिल स्टेशन जसे फिरायचे आहे त्याबद्दल मला माहिती हवी होती आपला टुरिजमचा आहे त्याबद्दल मला माहिती सांग मला नुकताच मी फिरायसाठी आलो होतो फॅमिलीसोबत तर मला बजेटमध्ये नागपूरचे जे हिल स्टेशन वगैरे आहेत त्यांच्याबद्दल माहिती द्या सर माझं एक आठवड्याचं लगं अंदाजे सात आठ दिवस तर सर मला बजेटमध्ये सगळे प्लेसेस बघायचे आहे त्यासाठी तुमचा ॲवरेज बजेट काय आहे तो सांगा म्हणजे एक एक दिवस या दोन दोन दिवस सगळ्या प्लेसेसमध्ये व्हिजिट असं टुरिजम म्हणून आपण आलेलो आहे त्यासाठी सगळे प्लेसेस आपले कवर झाले पाहिजे बजेट सांगा तुमचा ठीक आहे ना सर चालेल मला चालेल माझ्या फॅमिलीमध्ये चार सद चार सदस्य आहेत त्यामध्ये माझी ताई बाबा मी आणि माझ्या लहान भाऊ आहे यांच्या सर्वांच्या टोटल मला पंधरा हजार ॲव्हरेजमध्ये चालेल तर तुम्ही कधीपासून तुमची बुकिंग करत आहा तर ती करा